तसं जर पाहिलं तर आणि आ आजकालच्या जीवनामध्येे व्यस्त जीवनामध्येे स्वतःसाठी वेळ देण्यासाठी माणसाजवळ आजकाल वेळच नाही परंतु जेव्हा केव्हा सुट्टी मिळते किंवा जेव्हा केव्हा असा प्रसंग येतो त्यावेळेस मी मा मला मराठीचा वाचण्याचा छंद आहे त्यामुळे मी या ठिकाणी शिवाजी महाराजांची स्वामी कादंबरी आहे तीसुद्धा वाचलेली आहे आणि त्याचबरोबर याठिकाणी ती इतिहासकालीन असल्यामुळे ते एक वाचावयास मला खूप आवडते त्याचबरोबर हिंडपी नावाचा एक कथा संग्रह आहे जो या ठिकाणी पुरा पुरातन किंवा पुरातन व्यवसायाशी निगडित आहे जी लोक गोवा या किनारपट्टीवरती मागण्याचं काम करतात त्या ठिकाणी त्यांच्याबरोबर एक बैल असतो त्याला त्याला हिंडपी हिंडपी ह्या समाजाला तो बैल घेऊन त्या ठिकाणी दारोदारी जाऊन भीक भीक मागावे लागते किंवा त्या ठिकाणी दोन वेळची जेवणाची व्यवस्था करण्यासाठी तांदूळ किंवा नारळ त्या ठिकाणी मागताना जे आलेली समस्या आहे अशा पद्धतीचं ते एक वर्णन केलेलं लेखकाने अनुभवलेलं जीवन त्यातून ते त्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे ते एक माझ्या आयुष्यामध्येे त्या एक कथेला मी खूप आश्चर्यानं आणि एक अनुभवानं बघतो या ठिकाणी की रोज दैनंदिन जीवनामध्येे त्याचा क किती प्रमाणात त्यांनी संघर्षास संघर्ष करून याठिकाणी जीवन केलेलं आहे आणि त्यातूनच तो लेखक घडलेला आहे आणि त्यांचीच ती एक कथा आहे त्या कथा मला माझ्या मनाला खूप भावले आहे ज्या ज्यावेळेला मला मामाच्या गावाला जायचं असो सुट्टीचा वेळ असो शालेय जीवनामध्येे किंवा आता कामानिमित्त घर सोडून बाहेर आलेला असो कोणत्याही प्रकारचं मला जर अशा पद्धतीनं रुची आणणारा जर कथा संग्रह मिळाला तर तो मी अवश्य वाचतो याठिकाणी पुस्तकच नव्हे तर वृत्तपत्रा वृत्तपत्रातील एखादा छोटा कथा जरी आली तरी ती मनाला भावणारी असेल तर ती मी नक्कीच वाचून त्या ठिकाणी आत्मसात करण्याचा प्रयत्न करतो त्यातून एक नवीन ऊर्जा आणि जीवनाला जीवनाचा बघण्याचा दृष्टिकोन वेगवेगळा या ठिकाणी दिसतो त्यामुळे मला कथा वाचण्यास खूप मदत होते ज्याप्रमाणे शिवाजी महाराजांची स्वामी स्वामी ही कादंबरी वाचत असताना त्या ठिकाणी त्यांनी स्वराज्यासाठी मराठी स्वराज्यासाठी आणि स्वतःचे स् स्वतःच्या आणि समाजाच्या रक्षणासाठी हिंदूंच्या रक्षणासाठी त्यांनी जे उभारलेला लढा होता त्या कारण मुगल साम्राज्यामधील जो जो काही काळ होता त्या काळाशी दिलेला लढा त्यामधून जिवंतपणे उभा राहिल्यासारखं वाटतो लेखकाचे त्या ठिकाणी आभार मानावेसे वाटतात की आजच्या युगामध्येे त्या काळची परिस्थिती ये शब्दामध्येे शब्दबद्ध करून त्या ठिकाणी लेखकांनी फार मोठे लेखनसामग्री उभा केलेली आहे आणि त्यामुळेच या ठिकाणी मला ते वाचत असताना नक्कीच ते प्रेरणादायी ठरतं आहे त्यामुळे आम्हाला ते वाचताना खूपच प्रेरणा मिळते अशा पद्धतीने आम्ही वाचन करत असतो शक्यतो झाल्यास पावसाळ्यामध्येे ज्यावेळेला खूप पाऊस पडत असतो त्यावेेळेला घरामध्येे एखाद्या खोलीमध्येे बसून एक शांतचित्त बाहेर पाऊस व आतमध्येे आपण वाचत बसणे हा एक अनुभव जो असतो तो अविस्मरणीय असतो त्यामधले वाचल शांततेत वाचलेले कोणतेही पुस्तक माझ्या स्मरणामध्येे राहते अशा पद्धतीचा माझा अनुभव आहे